मी टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात टाकाऊ गोष्टींचा कचरा जो असतो तो कमी हवायला मदत होते आणि आपण त्याचा उपयोग करू करू शकतो आपण माझ्या सगळ्यात आवडीचं कुठलं प्रॉडक्ट असेल तर ते प्लॅस्टिकच्या बाटल्यातपासून बनवले जाणारे प्रोडक्ट आहेत कारण प्लास्टिकच्या बाटल्यांचा खूप कचरा तो होतो तो बायोडिग्रेडेबल असल्यामुळे आणि नसल्यामुळे खूप वर्षं जातात प्लास्टिक या जगातून संपायला आणि त्याच्यामुळे ते रियूज करणं आपलं आपण गरजेचं आहे त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून आपण प्लांटेशन करू शकतो आपण आपल्या घरांमध्ये सुंदर काही प्रकारची प्लांट प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या वापर करून लावू शकतो तर हे माझं आवडीचं आहे